खेळ ही अशी गोष्ट आहे की ती कोणी खेळावी वा कोणी खेळू नये याच्यामध्ये आपण असं काही बोलू शकत नाही खेळ हे सगळ्यांनीच खेळले पाहिजेत मुळात खेळल्यामुळे खेळामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होतो आणि आपलं शरीर सुदृढ होतं मग तो महिलांनी का असेना इथल्या मी प्रश्नाचंच उत्तर देतो की खेळामधला महिलांचा सहभागाबद्दल मी थोडंसं बोलणार आहे मुळात आपण असं पाहतो की खेळ हा कोणीही खेळला स्त्रियांनी खेळला महिलांनी खेळला हा विषय नाही पण खेळामध्ये झोकून द्यायची जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती मात्र ही सगळ्यांमध्ये समान असली पाहिजे मग ती महिला असू देत किंवा पुरुष असू देत मुळात मला असं दिसतं की महिला या खेळाच्या क्षेत्रात थोड्याशा मागे पडलेल्या दिसतात कारण काही पुढारलेले देश आहेत त्यांच्या देशामध्ये आपण बघतो की महिला पुढे येतात पण काही देशांनी त्या महिलांवरती बंधनं टाकलेली आहेत आणि ते बंधनं म्हणजे कुठली ते विशिष्ट प्रकारचं बॅडमिंटन असेल टेनिस असेल त्यावेळी त्यांच्या ड्रेसवरनं असलेलं बंधन असेल आणि त्याच्यामुळे मुला महिलांना बऱ्याच वेळेला एखादा खेळ खेळण्यात आडकाठी आणली जाते मुळात या गोष्टी खरं चुकीच्या आहेत कारण एखादी गोष्ट खेळताना तुम्ही खेळताना त्या खेळाला काय आवश्यक आहे त्या ग त्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे तुम्ही काय करता आहे आणि तुम्ही कसं राहायला पाहिजे तुमचा ड्रेस कसा असला पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे या गोष्टीला महत्त्वच नाही तुम्ही जो खेळ खेळणार आहात त्या खेळाला काय आवश्यक आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि भारतासारख्या गोश देशामध्ये आता तसं बंधनं राहिलेली नाही आहेत आज भारतामध्ये स्त्री पुरुष समानता आलेली आहे पण तरीसुद्धा परंपरेने सुद्धा महिलांवरती काही ठिकाणी बंधनं टाकली जातात मला वाटतं ही गोष्ट खूप चुकीची आहे असं व्हायला नाही पाहिजे खरं तर तुम्ही खेळाकडे केवळ खेळभावना याच दृष्टीने पाहिलं पाहिजे एक महिला खेळ खेळते आहे असं नको ती एक खेळाडू आहे ती माझ्या देशाचं नाव पुढे करणार आहे ती महिला खेळाडू माझ्या गावाचं नाव पुढे करणार आहे तिच्यामुळे माझी कॉलर ताठ होणार आहे तिच्यामुळे मला अभिमान वाटणार आहे अशा पद्धतीनेच तुम्ही तिच्याकडे पाहिलं पाहिजे आज स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे जात आहेत खेळक्षेत्रातसुद्धा जात आहेत आणि त्या पुढे जायलाच हव्यात त्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही बास ठीक आहे धन्यवाद